हो बोला कधी आणला होता रिटर्न तर म्हणजे ते पॅक फोडलेले आहेत का हां रिटर्न तर नाही घेत पण त्या बदल्यात दुसऱ्या तुम्ही घेऊ शकता हो दंतकांती आहे क्लोजअप आहे अजून आहेत आणखी बरेचसे प्रकार आहेत

आपलं दुकान सकाळी दहाला आणि रात्री पाच वाजेपर्यंत असतं मग यावेळेस तुम्ही कधीही येऊ शकता नाही सेपरेट काय वेळ नाही कधीही येऊ शकता तुम्ही हो तुमचे जे ते रिटर्न करायचे सा सामान आहे ना त्याच पेमेंट नाही मिळणार त्याच्या बदल्यात इतर वस्तू घ्या हो हो तो आ हो चालतंय तेचं बिल आमच्याकडे पण सेव केलेलं असतं त्या कम्पुटरमध्ये हो हो चालतंय आणखी काही घ्यायचं होतं का आणखी काही वस्तू पाहिजे असेल तर भेटतील आपल्या दुकानात हो हो चालतंय ठेवू का